हो हो हा बोला ना भाऊ हा हा अच्छा हा अच्छा हा अच्छा हे किती दिवसाचा टूर आहे साहेब पाच तुम्हाला तुम्हाला जर हा तर तुम्हाला औरंगाबाद पण पूर्ण जर घुमायचं असेल तर तिथं कमीत कमी दोन दिवस लागते त्यानंतर मग समोर जर कुठे जायचं आहे किंवा परत इकडे शेगावमार्गे यायचं आहे तिकडलं एक दिवस धरून घ्या म्हणजे कमीत कमी तीन दिवसाचा टूर आहे हा तीन हो चार दिवस धरा तर चार दिवसाचं आमचं हिशोब असं असतंय आम्ही मीटरनुसार पैसे घेतो हा ठीक ठीक आता तुम्ही सात लोकं सहा लोकं आहे म्हणतात तर तुम्हाला एरटिगा नावाची गाडी घ्यायला लागेल सेवन सीटर गाडी आहे ती गाडी चांगली आहे गाडीची कंडिशन चांगली येऊन जाते त्यात अर्थात ड्रायवरही चांगला येतो हो तर त्या गाडीचं जे रेट त्या गाडीचा रेट पडतो पंधरा रुपये किलोमीटर ए सी गाडी हो ए सी गाडी आहे नॉन ए सी येतो चौदा रुपये गाडी गाडी ओके आहे गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर तुम्हाला दिवसाचे तीनशे किलोमीटर कमीत कमी चालणं चार दिवसाचं टूर आहे चार दिवसा चार दिवसाचे तीनशे किलोमीटरनुसार पैसे लागतील तुम्हाला हा नाही ड्रायवर ड्रायवरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे ड्रायवर आल्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता ड्रायवरनी काय केलं काय नाही म्हणून ड्रायवर तुमच्या शब्दाच्या समोर नाही जाणार हो हो नाही नाही नाही नाही ड्रायवरचं राहणं तुमच्या इकडे आहे किंवा तो जर तुम्ही असे सांगितलंत तो गाडी लावून झोपू शकतो असा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ते खायची सोय तुम्हाला करायला लागते त्याची हा नाही जर त्याला काही तुम्ही थोडे फार पैसे दिले तर तो स्वत ची सोय करून घेतो हा हा बिलकुल बिलकुल तो तो त्याचावाला पाहून घेतो हो त्याचा विचार ना तुम्ही तारीख ठरवून घ्या तारीख ठरवून सांगा केव्हा जायचं आहे आपण हा मी हा यावर ह्याच नंबरवर कॉल करून द्या तुम्ही हो मी बूक करून ठेवीन